होय यस यस बोला

बोला बोला हो आहे टाईम बोला हो का आणि तुमचं सध्याचं वजन काय आहे म्हणजे हो का आणि तुमचं म्हणजे अजून विकनेस कशामुळे येते म्हणजे तुमचे आहारात काही बदल झाले आ आहेत का तुमचं काही जेवणात तुम्ही डायट फॉलो करतात का काही खाण्यामध्ये काही बदल झाला आहे का तुमच्या म्हणजे हो का तुम्ही एक्सरसाईज वगैरे काही करतात का हो का आणि अजून काही म्हणजे काही ठीक आहे मी तुम्हाला माझा माझा डाएट म्हणजे मी तुम्हा ला डाएट प्लॅन करून देते एक त्याच्यानुसार तुम्ही डाएट चालू करा आणि तुम्ही येऊन माझ्या हॉस्पिटल मला पण व्हिजिट करू शकता आणि हो तुम्ही सध्यापुरतं तुम्ही तुमच्या आहारामध्ये चेंज करा तुम्ही असं जास्त म्हणजे तुम्ही क कडधान्य प्रथिने वगैरे असा यांचा उपयोग करा तुमच्या आहारामध्ये आणि तुम्ही प्रोटीन्ससाठी तुम्ही अंडे दूध यांचा पण म्हणजे यांचा पण उपयोग करू शकता आहारामध्ये चालू करा खाण्यासाठी विक विकनेससाठी खूप चांगला आहे हो चालेल ना नाही म्हणजे तुम्ही खात नसाल तर मग तुम्ही बाकीचे पण विटॅमिन्स मिनरल्स वगैरे करू शकता तुम्ही आणि बाकीच्या टेस्ट पण करून घ्या ताई तुम्ही एकदा विजिट करावी तुम्ही आपण तुमची टेस्ट वगैरे करून घेऊ विटॅमिनच्या त्याच्या टेस्ट करून घेऊ आणि मी तुम्हाला तुमचा हा व्हॉट्सॲपचा नंबर आहे का ठीक आहे तुम्ही म्हणजे तुम्हाला लगेच विजिट करायला जमत नसेल तर मी तुम्हाला मी तुम्हाला एक तुमच्यासाठी तात्पुरता डायट प्लॅन करून पाठवते त्याच्यानुसार तुम्ही खाण्यामध्ये बदल वगैरे करू शकता चालेल मग अजून काही तुम्हाला हो का त्याच्यासाठी तुम्हाला व्हिजिट करावं लागेल हॉस्पिटलला पण तरी पण तुम्ही विजिट करू शकता आमच्या हॉस्पिटलला ठीक आहे तुम्हाला मी माझा पत्ता वगैरे पाठवते वॉट्स वॉट्सअपला आणि डा तुमचा डाएट प्लन पाठवते त्याच्यानुसार तुम्ही डायट फॉलो करा तुम्हाला जर डायट फॉलो करून तुम्हाला जर काही नाही वाटलं चेंजेस तर तुम्ही वे विजिट करा ठीक आहे हो ठीक आहे ठीक आहे चालेल चालेल थँक्यू